हॅलो हां हा बोलत आहे बोला

हा चालू आहेत ना तर ते तुम्हाला इथे ये यावं लागेल शाळेमध्ये भेटायला येताना मुलाचं आधार कार्ड आई वडिलांचं आधार कार्ड फॉर्म भरावं लागेल तुम्हाला ते तिकीट आणावं लागेल यावं लागेल ॲडमिशन फी तुम्हाला पन्नास हजार रुपये आहेत मॅडम हा हा वर्षाची आपल्याकडे तसं तर डिस्काउंट काहीच नाही सध्या नाही तुम्हाला तरी पण पहिले तरी तीस तरी हजार भरावे लागेल नं नंतर मग इन्स्टॉलमेंट हा हा अरे टायमिंग आपला सकाळचा आहे मॅडम सहा सहा ते अकरा

हा हा हा चालेल चालेल कधी पण या हा होऊन जाईल होऊन जाईल ठीक आहे